हॅलो स्विगीमध्ये नंबर लागलेला आहे का हा मॅनेजर बोलत आहे का तुम्ही सर काय हे तुमी कसे हे डिलेव्हरी बॉय ठेवलेले आहेत तुम्ही आ आत्ता मी दोन दोन तासाआधी फोन लावला होता त्याला तुमच्या डिलेव्हरी बॉयला मला पिझ्झा ऑर्डर करायचा होता आणि त्याने माझी ऑर्डर घेतली पण आणि तो ए एक तासाने आला आणि मला त्याने फोन केला की मॅम तुमची बिल्डिंग काय आहे तर मी त्याला सांगितलं की थर्टी नंबरची बिल्डिंग आहे माझी तू ये इथे तर तो मला म्हणाला की मी येत नाही तूच खाली ये तुम्ही सांगा हे असं बोलणं बरोबर आहे का मी वयस्कर व्यक्ती आहे तो एवढासा मुलगा मला अरे तुरे बोलत आहे आणि म्हणत आहे की तू जर पाच मिनिटात खाली नाही आली तर मी तुझा पिझ्झा घेऊन जाते तर मग हे बरोबर आहे का तुम्ही कशी मुलं ठेवलेली आहे हे मी तुमची तक्रार करणार आहे माझी तक्रार तुम्ही लिहून घ्या आणि मी पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा तुमची तक्रार करणार आहे सर तुम्ही लक्षात ठेवा हे अशी मुलं ठेवता का तुम्ही असभ्य बोलणारे मी तुमची तक्रार करणार आहे म्हणजे करणारच आहे